महिलांचा उदरनिर्वाहासाठी बचतगटाद्वारे दिले जाणारे कर्ज आणि राज्यातील व्यवसायांसाठी शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेत दे दिले जाणारे कर्ज ह्या दोन्हीद्वारे व्यवसायांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात